धन्यवाद काका आम्हाला तुम्ही ऑडर वेळेत पोचवली एवढ्या उन्हात तुम्ही आम्हाला ऑडर आणून दिली आणि मोमोजसुद्धा गरम आहेत मोमोज हे खायला नेहमी गरमच छान लागतात आणि तुम्ही आम्हाला वेळेत ऑडर डिलिवर केल्यामुळे आम्हाला आम्ही आमच्या गेस्तला गरम गरम मोमोज एन्जॉय करता आलेत एरवी मी याच रेस्टाॅरंटमधनं मोमोज बोलवत असते आणि स्पेशालिटी मला ही वाटते की यांच्या टेस्टमध्ये कधीच मला फरक जाणवत नाही त्यांनी आम्हाला आणि कत् म्हणजे आमच्यासारख्या कस्टमरला प्राधान्य दिलं आहे याचे मला फार कौतुक आहे आणि टेस्टमुळे मी ट्राय करेल की कधीतरी या रेस्टाॅरंटला व्हिजिट करू शकेल आणि तिथे जाऊन मोमोज एन्जॉय करू शकेल त्याचबरोबर मला तुम्हाला अप्रिशिएट करायचं आहे की तुम्ही जेव्हा पण आम्हाला ऑर्डर डिलिवर करता तेव्हा एवढं थकून येतात ते तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असतं आणि तुम्ही आवडीने सगळ्यांना वेळेत त्यांचं जेवण पोहचवतात मी खरंच तुम्हाला अप्रिशिएट करते थँक्यू